मी जेव्हा छोटी होते तेव्हा मला डान्स करता येत होता आता मला म्हणजे मी करत नाही आधी करत होती मी जेव्हा फोर्थ स्टँडडमध्ये होती तर गोलखांदे मॅडम अशा होत्या तर लास नका हे होता वर्ग होता माझावाला तर मी डान्स घेतला होता त्या म्हणजे म्हणजे मी तिसरीमध्ये तोच डान्स घेतला होता पाच सहा दिवसाआधी म्हणजे सव्वीस जानेवारीला डान्स असते पाच सहा दिवसाआधीच नाही का डान्सची प्रॅक्टिस करणं सुरू झाली होती खूप छान होता आणि मुलं त्याच्यामध्ये इंटरेस्टच नव्हते म्हणजे भाग घेत नव्हते तर मु मुलींनाच मुलं बनवले बनव बनवले गेले छान डान्स केला त्यानंतर स्कूलमध्ये केला त्याच्यानंतर जिल्हास्तरीयवर ता तालुकास्तरीयवर गेलो जिल्हास्तरीयवर गेलो हर ठिकाणी जिंकलो छान एक नंबर प्रोप प्रोग्राम घेतला होता ए जसं खो खो वगैरे आहे ना ते पण घे केले होते छान डान्स शिकवला होता